आमच्या परिस आमच्या परिसरात काही वारली गौण या जातीची आदिवासी जमात मोठ्या प्रमाणावर आढळते त्यांची वारली चित्रकला ही तर स सुप्रसिद्ध आहे ही कला जपण्यासाठी हे लोक गाव कुसातील यात्रा सण याच्यामध्ये सहभाग देतात सा त्यांची कला सादर करतात आणि या कलेचे प्रदर्शन भरवतात आणि मुलांमध्ये या कलेविषयी प्रे त्यामुळेच मुलांमध्ये या कलेविषयी प्रेम निर्माण होतं काही अदिवासी याची ही चित्र आधुनिक पद्धतीने कॅनव्हसवर काढून देश विदेशात विकत देखील आहेत आणि त्यामुळे त्यांनाही एक स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध झालेले आहे